दादा किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला तरी नाही मला अंदाजे तर सांगा कारण मला थोडं अर्जंट काम आहे तिथे हा हा रस्ता नवीन आहे माझ्यासाठी रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी हा दुसरा रस्ता चूज केला

ठीक आहे